रेडियो स्टेशनवरील मला नाइंटी पॉइंट एट एफ एम आवडतो हा वाशिमचा एफ एम आहे ह्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात ते खूप मनोरंजक सुद्धा आहेत ह्या नाइंटी पॉइंट एट एफ एममध्ये आर जे इरफान हे जे कार्यक्रम घेतात त्याच्यामध्ये सॉंग असतात आणि आपल्याला जे सॉंग आवडते आपण त्यांना कॉल करून सांगायचं की हे सॉंग मला आवडते आणि ते सॉंग तेथे लगेच चालू होऊन जाते आणि आपण घरबसल्या सर्वजण ते सॉंग ऐकू शकतो आणि बरीच वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आहेत त्याच्यामध्ये जसे की काही ते प्रश्न विचारतात आणि आपण लगेच त्यांच्या फोनवर आपल्याला जर आन्सर येत असेल तर लगेच त्यांच्या फोनवर टेक्स्ट मेसेज करून ते आन्सर आपण सांगू शकतो आणि ते आन्सर सांगितल्याच्या नंतर आपल्याला ते एक विशिष्ठ प्रकारचं बक्षीस किंवा प्राइज देतात आणि बरेच असे कार्यक्रम आहेत की जे एफ एमवर घेतले जातात तर मला खूप आवड आहे अशा कार्यक्रमाची आणि मी एफ एम ऐकत असते आणि जे कार्यक्रम होतात ना ते खूप चांगल्याप्रकारे होतात म्हणून मला हे एफ एम जे आहे त्याच्यामधले कार्यक्रम आवडतात